आमच्या भागातला कला आणि हस्तकला विभाग हा खूप कार्यरत आहे आणि त्यामुळे लोकांना त्याचा खूप गरज लोकांना त्याची खूप गरज आणि तसेच त्यामुळे त्यांना एक आधार वाटतो म्हणजे ज्या लोकांना त्याचा त्याच्यात आनंद मिळतो अशा लोकांना वेग ते विभाग हे दरवर्षी थोडे थोडा महिन्यांनी किंवा थोड्या थोड्या कालावधीने वेगवेगळ्या प्रकारचं प्रदर्शन किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करता आणि त्यामुळे जर ज्या लोकांना त्यात रस आहे ते लोक तिथे मोठ्या प्रमाणे सहभागी होतात आणि त्यामुळे त्यांना त्यांचं कला दाखवायला एक वेगळ्या प्रकारचं कला दाखवण्यासाठी वेळ मिळतो तसेच वेग त्या कला त्या स्पर्धांमध्ये विविध सवलत दिल्यामुळे जास्तीत जास्त लोक पार्टिसिपेट करू शकतात